माझ्या लहान मुलाचा बड्डे करायचा होता तर आम्ही हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले होते जेवणासाठी पण ऐन वेळेवर पाऊस आल्यामुळे बाहेरचा जो प्रोग्राम आहे तो रद्द करावा लागला आणि मला घरीच दहाबारा लोकांचा स्वयंपाक करावा लागला त्यामध्ये एकदोन लेडीज सोबत होत्या तर त्यांना मी म्हटलं की चला आपण आता खूप वेळ झालेला आहे तर लवकर लवकर स्वयंपाक करून घेऊ दहाबारा लोकांचा स्वयंपाक होता मी माझ्याकडे एकच शेगडी होती तर मी शेजारच्या काकूंकडून एक शेगडी आणली आणि पटापट त्याच्यावर मी स्वयंपाकाची सुरुवात केली एकीकडे मी भात लावून दिला आलू मटरची भाजी केली आणि ज्या दोन काकू होत्या माझ्यासोबत त्या त्यांनी पुरणपोळ्या आणि साध्या पोळ्या दोन ताव्यावर चालू केल्या आणि एका इकडे शेगडीवर मी भात पण लावून दिला अशा प्रकारे मला म्हणजे खूपच लवकर लवकर हा स्वयंपाक करावा लागला होता कारण लोकं खूप होते आणि उशीर बराच झलेला होता अशा प्रकारे मला हा स्वयंपाक करावा लागला होता लवकर लवकर